मी स्वत एक नृत्यदिग्दर्शक आहे तसेच लोकनृत्य मी स्वत करतो त्यामुळे विविध कॉलेजना म्हणजे किंवा लहान मुलांना म्हणा किंवा अदर आमचे ग्रुप डान्स शो असतात त्यावेळी मी खूप जणांना डान्स शिकवला आहे तसं बघितलं तर मी क लोकनृत्य वेगवेगळ्या प्रकारची लोकनृत्य आपले युथ फेष्टिवल असतं मुंबई युनिवर्सिटीचं त्यासाठी स्वत बसवतो आणि त्यात खरंच अनुभव एवढा मस्त असतो की ज्यांना डान्समधला डी सुद्धा माहिती नसतो म्हणजे डान्समधले जे डिपींग आपण करतो जी बेसिक श्टेप असते ती सुद्धा माहिती नसते काही जणांना आणि त्यांना डान्स करायला शिकवणं हे खरंच खूप चॅलेंजिंग असतं ॲक्च्युली मोठ्याना शिकवणं खूप सोपं म्हटलंत तरी चालेल कारण त्यांना आपण सांगितलेलं कळतं तरी ज्यावेळी तुमच्याकडं लहान मुलं येतात चार वर्षाची पाच वर्षाची सहा वर्षाची त्या मुलांना डान्स शिकवणं हे खूप कसरतीचं काम असतं कारण ती मुलं आपण सांगितलेलं ऐकतात करतात पण ती परत करायला सांगितल्यानंतर ते विसरतात आणि त्यांच्याकडून ते सारखं सारखं करून घेणं आणि त्यात एन्जॉयमेंट सुद्धा असते कारण त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला खूप काही शिकायला मिळतं ज्यावेळी ते डान्स करतात त्यांची एन्जॉयमेंट खूप वेगळी असते लहान मुलांची आणि तसं बघितलं तर मी लोकनृत्य स्वत करतो त्यामुळे वेगवेगळ्या कॉलेजेसना मी लोकनृत्य शिकवायला जातो अजूनही जातो आणि हल्लीच आमचा एक डान्स शो सुद्धा झाला आहे ज्यामध्ये आम्ही वेगवेगळे लोकनृत्य सुद्धा केली आहेत आणि जे काही आपले पिच्चरचे सॉंग्ज असतात तेच त्यावरती सुद्धा डान्स केलेला आहे म्हणजे लोकनृत्याबबच्या बाबतीत माझा अनुभव खूप चांगला आहे लोकनृत्य खूप एनर्जेटिक करावे लागतात म्हणजे ते कमीत कमी आठ ते दहा मिनटाचं करावं लागतं म्हणजे आठ मिनटं किंवा दहा मिनटं नाचणं हे खूप चॅलेंजिंग असतं कारण त्यामध्ये वेगवेगळे मनोरे सुद्धा रचले जातात त्यांना नॉर्मली फक्त नाचून चालत नाही तर ते वेगवेगळे मनोरे म्हणजे एकावरती एक एकावरती एक असे वेगवेगळ्या प्रकारचे मनोरे उभे केले जातात आणि त्यामध्ये तुम्हाला बघाल तर लोकनृत्यामध्ये लाइव वादन केलं जातं म्हणजे ढोल म्हणा कच्छी ढोल म्हणा ताशा दिमडी घुमट परत फ्लूट अशी वेगवेगळी वाद्यं त्यावेळी वाजवली जातात आणि त्यासाठी लाइव गायक सुद्धा असतात खूप चांगल्या प्रकारची लोकनृत्य आपल्याकडे सुद्धा होतात आणि हे खरंच खूप बघण्यासारखं आहे जे लुप्त होत चाललेली जी संस्कृती आपली होती ती ह्या लोकनृत्यांमुळे हळूहळू लोकांना माहिती होत चालली आहे आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे आणि मला डान्स करायला स्वत लाच आवडतो त्यामुळे ते शिकवायला तर डबल आवडतं ह्याच्यामुळे एक आपण फिटनेससाठी सुद्धा खूप फायदा असतो ज्यावेळी आपण नाचतो त्यावेळी आपली एनर्जी सुद्धा वाढते आणि आपण शारीरिकदृष्ट्या सुद्धा तंदुरुस्त होतो आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही नाचत राहा लोकनृत्य असंच नाही की कुठच्याही प्रकारचा डान्स करा जेणेकरून तुम्ही फिट राहाल